मला हिंदू धर्माविषयी खूप आकर्षण वाटते त्यामध्ये दिवाळी साजरी केली जाते दिवाळीमध्ये आपण खूप सर्व सण आहे किंवा नवीन नवीन गोष्टी आहे खायसाठी पदार्थ ते बनवतो त्यामध्ये चकली लाडू या सर्व गोष्टी एकमेकांच्या घरी नेऊन देणे त्यांच्या घरून आलेल्या वस्तू टेस्ट करणे यासाठी मला दिवाळी सण खूप आवडतो त्यानंतर होळी होळीमध्ये दोन दिवसाची होळी असते त्यामध्ये होलिका दहन आणि नंतर रंगपंचमी रंगपंचमीमध्ये पण एकमेकांना रंग लावणे एकमेकांच्या घरी जाऊन त्यांना होळीच्या शुभेच्छा देणे या सर्व गोष्टीमुळे मला खूप आकर्षण आणि छान वाटतं त्यानंतर दसरा येतो दसऱ्यामध्ये कसं नवरात्र राहते नवरात्री म्हणजे नऊ दिवस देवीचे नऊ दिवस त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कपडे राहते त्यानंतर रंग राहते आणि नंतर ते दसऱ्या दसऱ्याला एकमेकांना सोनं देतात आणि एकमेकांना विश करतात की सोनं घ्या आणि छान बोला म्हणून